मॅडम मी दिपाली बोलते स्टुडन्ट माझं आता ॲक्चुली हां मी ठीक आहे मॅम तुम्ही कसे आहेत बारावीला मला आता साठ परसेंट पडले मॅम तर मॅम ॲक्चुली मला कोर्सेसबद्दल विचारायचं होतं की आता बारावीनंतर मला जसं सायन्स म्हणजे ॲक्चुअली तीनच तीन फॅकल्टी आहे ना तर त्यामधून मला बी सी सी ए घ्यायचं होतं तर बी सी सी ए कोर्सचे किती आहेत म्हणजे ना इयरली प्र प्राईस किती आहे

ओके तर मॅम मला ॲक्चुली ना म्हणजे बी सी सी एमध्येच करिअर करायचं आहे तर बी सी सी एसाठी म्हणजे असं बेस्टेस बेस्ट कॉलेजेस म्हणजे तिरपुडे कॉलेज मला असं वाटतंय तुमच्या व्हूवनी कोणतं असं कॉलेज चांगलं वाटतंय की हे बेस्ट कॉलेजेस आहे बा बी सी सी ए करता ओके तर मॅम तरी इअरली काही ब म्हणजे हे फीस किती राहते बी सी सी ए जर करतो म्हटलं तर आपण ओके तर त्यामध्ये काही अशी आपण जसे क कॅटेगरीनुसार आपल्याला काही हे मिळतात का स्कॉलरशिप वगैरे

ठीक आहे म ओके ठीक आहे मॅम तुमचं काय टाईमिंग काय आहे मला एकदा भेट द्यायला ठीक आहे ओके थँक्यू